मी गेल्या आठवड्यामध्ये ऑनलाईनवरून सी के ची जीन्स मागवलेली त ती डार्क कलर होता आल्यानंतर मी वॉश केल्यावर तिचा कलर फेड झाला दुसरा म्हणजे जेव्हा आपण वाळत घालतो त्यावेळेस तो कपडा थोडा लांबतो लांबला तो त्याच्यामुळे त्याच लेंथ पण वाढली आणि फिटिंग पण एवढी काय खास नाही आहे फ्लेक्झ म्हणजे असं घातल्यानंतर फील बरोबर येत नाही तर सि के ची जीन्स ही मला बिलकुल आवडली नाही